माझं आवडतं पर्यटनस्थळ दीक्षाभूमी नागपूर आहे तिथे आम्ही नेहमी फिरायला जातो तसेच कुटुंबातील सगळ्यांना सुद्धा सोबत नेतो कारण आम्हाला तिथे बाबासाहेबांनी दिलेली दीक्षा चौदा आक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांनी पण दीक्षा घेतली आम्हाला पण दिली त्याच्यामुळं आम्हाला एक ऊर्जा निर्माण होते म्हणून आम्ही आमच्याकडे येणारे कोणते नातेवाईक वगैरे आले तेव्हा पण आम्ही वारंवार तिथे जातो त्यांना ते प्रेक्षणीय स्थळ आहे ते दाखवतो आम्ही पण बघतो त्याच्यात सगळ्यांना बाबासाहेबांनी केलेली कार्य याची जाणीव होते त्याच्यामुळे सगळ्यांना ऊर्जा निर्माण होते